परिवारातील सदस्यांमध्ये कामाचं विभाजन असं केलेलं आहे की शेतातली कामे वगैरे असतील ते घरातली पुरुष मंडळी करतात घरातील स्वयंपाकाची कामे वगैरे असतील किंवा इतर जी कामं असतील जे घरातले स्त्रिया करतात आणि ते केलेली विभागणी योग्य आहे किंवा योग्य नाही असं माझं काही म्हणणं नाही पण शक्यतो करू नये अशी विभागणी जे योग्य आहे असं मला वाटतं कारण शेतातील कामं श्रमाची असतात त्यात जास्त ताकदीचा वापर केला जातो त्यामुळे पुरुषांकडे असे कामं असणं गरजेचं आहे आणि घरातली बारकाईची कामं स्त्रियांकडे असावीत कारण स्त्रिया अशा कामांमध्ये पारंगत असतात आणि सध्या जरी आधुनिक आधुनिक युग असलं तरी पण असं कामाचं विभागणी असणं काही वावगं नाही त्यामुळं असं काही वेगळं मला तर काय वाटत नाही परिवारातील सदस्यांमध्ये कामाच्यानं विभाजन क करणं किंवा काही नाही एखाद्या वेळेस याची कामं ते करतात कधी कधी स्त्रियादेखील राहण्यात काम करतात आणि कधी कधी पुरुषदेखील घरात काम करत असतात त्यामुळे असे विभाजन करण्याचे काही गरज आहे असं मला काही वाटत नाही